गोपाल सुपर बाजारमध्ये लागलेला आहे ना सर गावंडे बोलत आहे तुम्हाला मी माझी लिस्ट हं बर झालं का माझं सामान पूर्ण पॅक केलं का तुम्ही हो का तर मग ते साखर वगैरे म्हणजे सगळं ॲड झालेलं आहे ना तांदूळ वगैरे म्हणजे कोणतं नाही म्हणजे काही बाकी राहिलेलं नाही ना एकवार तुम्ही लिस्टमध्ये चेक करून घ्या हा तुम्ही चेक केलं का लिस्ट केलं का ॲड केलं ना सगळं बिल वगैरे हो का अरे हो मी फोन यासाठी केला होता की ते टॉयलेटरीचं सामान मी ॲड केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये तर मला आता ॲड करायचं आहे तर मी सांगते तर तुम्ही करता का मग आता टॉयलेट ब्रश आहे का चांगला कंपनीचा हा तर मग तो एक ॲड करा मिडीयम साईजचा चालेल जास्त छोटा पण नाही आणि जास्त मोठा पण नाही आणि टॉयलेट फ्रेशनर आहे का चांगल्या कंपनीचा आम्हाला जास्वंद ही असला तर चालते तसा एक महिन्यासाठी लागणार आहे तर त्याची साईज वगैरे तुम्ही आता पहा की एका महिन्यात दोन लागतात की तीन हो हा तर चालेल ना मग तसं करा मग एका वर एक फ्री आहे बाय वन गेट वन फ्री आहे तर मग होऊन जाईल ना मग हा तर मग एक ते करा आणि एक टॉयलेट ब्रश सांगितला मी तुम्हाला आणि टॉयलेट पेपर आहे का चांगल्या कंपनीचा हा ब्रँडेड नाही आम्हाला ब्रँडेडच पाहिजे चांगला तर तो ॲड करसाल एक आणि जे आमचे नळ आहे ना संडास बाथरूममध्ये हा ते म्हणजे कसं खारं पाणी आहे ना आमच्या इथे बोरिंगचं तर त्यामुळे ते खूप अशे गंजलेले म्हणजे अशे ते व्हाईट व्हाईट ते कडक कडक झालेले तर त्यासाठी काही लिक्विड वगैरे भेटते का तुमच्याकडे ते क्लीन करायसाठी हा हा एक ते ॲड करून टाका मग पण ते होतील ना क्लीन नळ नाहीतर मग काही प्रोब्लेम नाही झाला पाहिजे नि निघतील नाही हो हो ठीक आहे चालेल मग हो